राज्यातील शिक्षणव्यवस्था शिक्षकांची कमतरता आणि अपुरं शिक्षण या समस्यांवरती विविध प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती बरेच वर्षापासून रखडलेली होती ती कुठेतरी त्रासदायक ठरत होती कारण की मुलांची संख्या आणि शिक्षकांची संख्या या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येत होती परंतु येत्या काही काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आचरणामध्ये आणल्या जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची उणीव भरून काढण्यासाठी मदत झालेली दिसून येते जसं की अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणपद्धती सुरू केलेली होती की ज्याच्यामध्ये कोविडचा काही प्रमाणात वाटा होता की ज्यामध्ये ऑनलाईन एक एखादा शिक्षक अनेक मुलांना व्यवस्थित पद्धतीने हाताळू शकत होता वेगवेगळ्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचणं जास्त सहज शक्य होत होतं अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा आपण मास्टर किंवा इतर गोष्टींच्या कोर्सकडे बघतो की ज्याच्यामध्ये पीएच डीची काही मुलं ही शिक्षकांना मदत म्हणून अनेक गोष्टी करत असतात अगदी शाळेत सुद्धा हे उपक्रम राबवले गेलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने बोलायचं झाल्यास काही एन जी ओ वगैरे आहेत ज्यांच्यासोबत कोलॅब करून अनेक शिक्षणव्यवस्था खूप सुंदर पद्धतीनं काम करत आहेत जसं की माझ्या मित्राची एक एन जी ओ आहे शिक्षण गंगा फाऊंडेशन या नावाने तर त्यामध्ये काय करतात की वेगवेगळे शिक्षक हायर केले जातात एका ठरावीक काळापुरतं की ज्या ठिकाणी शिक्षण आत्तापर्यंत पोहोचलं नाही आहे व्यवस्थित तर त्या ठिकाणी ती ज मुलं जाऊन काम करतात जसं की आमच्यातले काही मुलं होतं की ज्यांना शिकवण्यासाठी खूप जास्त त्यांना आवड होती तर अशी काही मुलं त्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन ज्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचत नाही आहे त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची शिक्ष त्यांची शिक्षणाची जी उणीव त्यांची जी भूक आहे शिक्षणाची ती भरून काढली जाईल यासाठी प्रयत्न करत होते अगदी त्याच पद्धतीनं काही वेगवेगळे सामाजिक संस्था आहेत की ज्यांच्या माध्यमातून सायन्स किंवा मॅथॅमॅटिक्स विज्ञान किंवा गणित अशा प्रकारच्या गोष्टी मुलांना अगदी सोप्या भाषेत सांग सांगता याव्यात समजून घेता याव्या त्यांची आवड टिकून राहावी यासाठी प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं तर मला वाटतं की राज्यातील शिक्षणव्यवस्था ज्या प्रमाणात सध्या काम करत आहे त्या पद्धतीनं शिक्षकांची कमतरता व्यवस्थितरित्या भरून काढली जाते आहे आणि प्रशिक्षणासाठी म्हणून अनेक सामाजिक संस्था स्वतःहून पुढाकार घेत आहे त्यामुळे मुलांचं भविष्य आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उज्ज्वल आहे याची नक्की खात्री वाटते